हां बोला कोण आपण हो आजकाल आता लग्नसराई सुरू आहे रोजच येते मी हो नाही नसेल तं पण आता मी ड बरं कोणाचं ठरलं लग्न वा वा छान या की स्वागत आहे कधीही या बरं बरं सगळं आहे आपल्याकडे सगळ्या रेंजमधल्या साड्या आहेत सगळे नऊवारचे पण प्रकार आहेत मलमलपासून नऊवारचे प्रकार आहेत कोईम्बतूर आहे मा मालेगाव आहे शहापुरी आहे प्युअर सिल्क आहे साड्यांचे पण सगळे कांजीवरम आहे नारायणपेठ आहे सगळेच महेश्वरी आहे दुसरीकडे जायचं कामच नाही तुम्हाला सगळे जेंट्सचे कपडे लेडीजचे टावेल टोप्या उपरणे सगळं सगळं

तर तुम्ही या की

एक फट एक हिशोबासाठी उघडं ठेवावच लागतं एक फट

हो हो नाही नाही नाही तुम्ही या तर आता तुम्ही घरच्यासारखेच आम्हाला असं कसं बरं बरं बरं नाई या आपण करून टाकू आपल्या घरचंच आहे त्याला काय तुम्ही या तर

नाही ना हो एकदम अहेरी वाटनार नाही अशा साड्या आहेत आपल्याकडे अहेर देता पण वाटणार नाहीत्या आअरी हो देवाणघेवाण चालू राहते पण कोणाला द्यावं वाटणार नाही नेसावंच वाटतील तसेच आहे साड्या हां